पुरुष आणि स्त्री हा दागिना दोघेही हातात घालून मिरवू शकतात तर दागिना म्हणजे अंगठी अंगटी ही सोने चांदी प्लॅटिनम इत्यादी अशा मौल्यवान वस्तूंपासून बनवली जाते परंतु ज्या हातात अंगठी असते किंवा ज्या बोठात अंगठी असते ते बोट अगदी शोभून दिसतं सोन्याची अंगठी हा माझा आवडीचा भाग आर आर ज्वेलर्स जे की बर्गर नेशनच्या समोर आहे तिथून मी ही अंगठी घेतली ह्या अंगठीच्या वरच्या भागाला असे फुलासारखे टेक्स्चर त्यांनी दिलेले आहे जसं की गुलाबाची कळी गुलाबाच्या कळीप्रमाने हे हे अंगठी आहे आणि आतमध्ये एक छोटासा लाल हिरा त्याच्यामुळे हे फूल चमकल्यासारखे वाटते अंगठी जे गोल भाग आहे त्याच्यावरती जे नक्षीकाम केलं आहे ते अतिशय सुंदर असं दिसत आहे त्याच्यामुळे अंगठीला अजून जास्त शोभा आलेली आहे ही अंगठी अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मला भेटलेली आहे तुम्ही नक्की भेट द्या हा आर आर ज्वेलर्सकडे कारण की बघा हे बोट बघा आणि हे बोट बघा ह्या बोठात मी ही अंगठी घातली आहे किती सुंदर दिसत आहे नाही ही अंगठी अगदी गुलाबाची कळीच हातात घातली आहे असे वाटत आहे आणि त्याच्यावरती सूर्यकिरण पडले की ती चमकते मग तर आणखीनच सुंदर दिसते अशी अंगठी मला खरं तर फक्त पन्नास हजारालाच भेटली हो तुम्हाला सुद्धा भेटेल जर तुम्ही आर आर ज्वेलर्समधे गेलात तर अशे सुंदर सुंदर कलेक्शन्स तिथे आलेले आहेत तर मी ही अंगठी घेतली आहे तुम्ही पण अंगठी घ्या आणि मला नक्की सांगा